सत्तावीस सात दोन हजार तीन सहा दोन दोन हजार आठ सोळा चार दोन हजार पाच नऊ दहा दोन हजार आठ बारा तीन दोन हजार बारा